हां नमस्कार सर यशोधन कार्यालय हां नमस्कार

सर एक एकच मिनिट हां एक मिनि मी जरा चेक करते सव्वीस अक्टोबरला सर सकाळी हवं आहे का संध्याकाळी हवं आहे सकाळी ओके एकच मिनिट हा सर ओके सर आहे उपलब्ध आहे

बरं

हां बरं बरं हरकत नाही ना सर हां आमची सदाण एक दोन तीन प्रकारची पॅकेजेस आहेत त्याची माहिती देऊ का मी तुम्हाला सर पहिलं जे पॅकेज आहे ना साधारण आपलं ते सर्व एक पन्नास हजारापर्यंत आहे ज्याच्यामध्ये नेहमीचं साधं जेवण ज्याच्यामध्ये गुलाबजाम असतील आणि स्टेजवरचं डेकोरेशन एक असेल आणि दारामध्ये रांगोळी आणि माइकची व्यवस्था एवढं असेल त्याच्यामध्ये दुसरं सर मी तुम्हाला एक चांगलं पॅकेज त्याच्यातलं सुचवते एक लाखाचं एक पॅकेज आमच्याकडं आहे त्याच्यामध्ये एक लाख रुपयाचं एक लाखाचं हं एक लाख रुपयाचं जे पॅकेज आहे त्याच्यात साधारण शंभर ते एकशे दहा माणसांच्या साठी दारामध्ये तुम्हाला अगोदर वेलकम रांगोळी त्याच्यानंतर वेलकम ड्रिंक्स तुम्हाला सव करण्यात येईल त्याच्याबरोबर काही स्टार्टर आपण ठेऊ शकतो साधारण पनीर म टिका किंवा असं ते कोबी मंचुरियनसारखं स्टार्टर आपल्याला एक लिमिटेड स्वरूपात असेल पण ते देता येईल तुमचा एंटटेनमेंटचा जर काही कार्यक्रम असेल तर त्याला माईक सिस्टिम लागेल आमच्या हॉलची माईक सिस्टम उपलब्ध आहे साधारण दोन माईक आमच्याकडं ॲम्प्लीपायर सकट सगळं तयार आहे स्टुडिओ आहे पण जर त्याच्यापेक्षा जास्त हवं असेल थोडं आपल्याला वेगळी सिस्टिम बोलवावी लागेल आमच्या ह्या पॅकेजमध्ये मागच्या बाजूला तुम्हाला जे स्टेजवरचा जो पडदा आहे त्याचं डेकोरेशन बाहेरचं डेकोरेशन त्यानंतर तुमच्या आई वडिलांसाठी दोन सुंदर छान फुलांचे हार आणि एक साधारण तीन लेयरचा केक आमच्याकडनं कॉम्प्लिमेंटरी असेल केक कॉम्प्लिमेंटरी असेल दोन चेंजिंग रूम आहेत ह्याच्यामध्ये मिनरल वॉटर सगळ्यांना आपण प्रोव्हाइड करू शकतो हां आणि आणि काही जर तुम्हाला वेगळं हवं असेल तर जरूर तुम्ही सांगू शकता साधारणतः आपल्याकडं या सगळ्या सुविधा सर कंप्लीट हॉल ए सी हां हॉल हॉल ए सी आपल्याला लॉ नॉन ए सी पण आहे पण मग ते रेट कमी होतील पण ऑक्टोबर महिना म्हणजे सर उन्हाळ्याचा महिना आहे आम या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला जेवणानंतर आपल्याला वे वॅनिला आयस्क्रीम आम्ही सर प्रोव्हाइड करू शकतो ज्याच्यावर चॉकलेट सॉस आम्ही घातलेला असेल हो तुमचं जर पक्कं असेल तर ओके सर मग हा नंबर जर तुमचा वॉट्सअपचा असेल तर मी तुम्हाला एक नंबर पाठवते तर तुम्ही मला ते त्याच्यावरती काही ॲडव्हान्स रक्कम जर पाठवू शकला तर बरं होईल किंवा प्रत्यक्षात जर आला तर जास्त छान होईल म्हणजे हरकत नाही हा म्हणजे मग आपल्याला मेनू ठरवायला बरं पडेल आ थँक्यू थँक्यू अच्छा